शेतीसाठी पाणी हा स्रोत खूप महत्च महत्त्वाचा आहे कारण पाणी नाही आला तर शेतीमध्ये काहीच उगवता येणार नाही आपण साधं अन्नही उगवू शकत नाही पाणी नाही आलं तर सगळीकडं कोरडं कोरडं वातावरण निर्माण होईल आणि कोरडवाऊवाहू शेतीमध्ये काहीच येत नाही जेणेकरून पाणी हे खूप महत्त्वाचा आहे आणि मागणीशिवाय चालू राहणारा पाणी पुरवठा मिळवण्याचे काही आराखडे आहेत ते म्हणजे ते म्हण जे शेतीमध्ये विहीर असणे त्या विहिरीला पाणी असणे शेततळं असणे किंवा धरणाखाली शेतजमीन असणे जमीन ही ओलिताखालची आहे का जमीन ही ओलिताची खा ओलिताखालची जेव्हा असते जेव्हा ज्या शेतामध्ये विहीर असते शेततळं असते किंवा शेतामध्ये बोर वगैरे काही असतो तेव्हाच ते जमीन शेतीखालची म्हटली जाईल ज्या शेतीमध्ये विहीर वगैरे काही नाही ती जमीन ओलिताची असू शकत नाही कारण ती त्या जमिनीमध्ये जास्त धान्य वगैरे काही पिकू शकत नाही जो पर्यंत वरून पाऊस पडत नाही तोपर्यंत त्या शेतीमध्ये धान्य येत नाही जोपर्यंत जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच त्या शेतमालाला आपण पाणी देऊ शकतो त्यानंतर त्या शेतमालाची वाढ होते व पीक चांगले होते